चहा म्हटलं तर सकाळचा चहा हा सगळ्यांनाच हवा असतो कारण सकाळची सुरुवात ही चहानेच होत असते कारण चहा प्यायल्याशिवाय कुणीच काम करत नाही आणि मला तरी मला सकाळी ब्रश केल्याबरोबरच चहा लागतो तो म्हणजे किती वेळ झाला तरी काही झालं तरी चहा अगोदर प्यायल्याशिवाय मी बाकी कामाला सुरुवातच करत नसते तर मी चहा कसा बनवते की साखर चहापत्ती टाकत असते त्यामध्ये दूधच आणि अद्रक आणि गवती चहा टाकून मी चहा बनवते रोज आणि मला तो चहा खूप आवडतो आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांना तो तसाच चहा आवडत असतो